हवामान आणि पर्यटनाच्या दृष्टीने आमच्या कोकणात भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी म्हणजे हिवाळा आणि या काळात आमच्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अशी एक जत्रा भरते आणि ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा तर आंगणेवाडीची देवी आहे तर ही शेतामध्येे असलेलं हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती असल्या या देवीची आहे आणि तिथे नवसाला पावणारी देवी म्हणून अत्तिशय प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि सगळीकडून लोक अक्षरशः तीन दिवस चालणारी ही जत्रा खूप गर्दीची आणि भाविकांच्या म्हणजे भक्तीने अशी उज्वळून निघालेली असते प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था त्यानंतर राहण्याची व्यवस्था तिथले स्थानिक लोक करत असतात आणि हे सगळे स्थानिक लोक म्हणजे आंगणे परिवार होय